आपण कोणताही खेळ खेळायचं म्हटलं की त्याच्यामध्ये रनिंग म्हणजेच पळणे उड्या मारणे अशा गोष्टी येतच राहतात सरावासाठी म्हणजेच उदाहरणार्थ आपल्याला मलखांब करायचं आहे योगा करायचं फुटबॉल खेळायचं आहे हॉलीबॉल खेळायचं आहे कबड्डी खेळायचं तर जी सुरुवातीची जी एक्सरसाइज असते ती प्रत्येक खेळामध्ये करावी लागते आणि हे एक्सरसाइज केल्यानंतरच आपण आपल्या मूळ खेळाकडे वळतो ही एक्सरसाइज का करायची असते हो कारण आपल्याला उदारणार्थ आपल्याला मलखांब क खेळायचं आहे किंवा आता करणार आहोत

मलखांबाचा खेळाडू हा त्या मालखांबावरती चढून वेगवेगळी आसाने त्या खांबाला पीलवटून किंवा त्यावर करत असतो ते करत असताना दिवसभरात ज्या शरीरातील नसा असतात त्यांना एक प्रकारे खुले किंवा स्वातंत्र्य करण्याचे काम हे एक्सरसाइज करावी लागते जर का तो एक्सरसाइज न करता मलखांबावरती किंवा अन्य खेळाकडे गेला तर त्याला दुखापत किंवा चमकणे अशा गोष्टी

सांगण्याचा असा उद्देश आहे की आपण कोणताही खेळ खेळताना आपल्या पूर्ण बॉडीची एक्सरसाइज होत असते ही एक्सरसाइज करताना आपल्या पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत एक्सरसाइज करावी लागते याने सरी शारीरिक जी फिटनेस किंवा स्ट्रक्चर असते ते पूर्णतः मेंटेन किंवा संतुलित बनून जाते याचबरोबर शरीराचं तर उद्देश पूर्ण होतो पण मनाचं काय तुम्ही कुठलाही खेळ खेळल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खेळ खेळल्यानंतर आपलं मन किती हलकं त्याचबरोबर मोकळं होतं म्हणजेच खेळ हा एक असा साधन आहे की तो आपल्या मनाला शांती आणि तंदुरुस्त बनवण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून खेळातील खेळाडू

त्याच्या क्षेत्रात नाविन्य कामगिरी करतो त्याचबरोबर अभ्यासतही हुशार असतात म्हणजेच मलखांब करणारं किंवा योगा करणारं किंवा कबड्डी क्रिकेट हॉलीबॉल खेळणारा खेळाडू हा त्याच खेळामध्येच नाही तर अभ्यासामध्येही कौशल्य निपूण वैगेरे असतात आणि हे फक्त खेळामुळेच होते म्हणून तुम्हीही खेळा आणि दुसऱ्यांनाही खेळू द्या धन्यवाद